आमच्याकडली आरोग्यसेवा म्हणजे असं आहे आता सरकारी दवाखाना म्हटलं म्हणजे थोडंसं हेच लागतं द आपले संडास बाथरूम वगैरे स्वच्छ रहात नाही आणि दहा रुपयाची आता परवडते तसं दहा रुपयाची चिठ्ठी जर काढली तर आम्हाला आरोग्यसेवा मिळते पण तितकी हे नाही आता कोरोना वगैरे आला होता खूपच गैरसोय झाली होती लोकांची कारण महामारीच तशी होते ते बेड वगैरे नव्हते आणि सलाईंची वगैरे सोय नव्हती त्यांचे ऑक्सिजनच्या सोय खूप लोकाची म्हणजे ने हे झाला आहे मृत्यू झालेला आहे त्या लोकांचा काय करता आता सगळ्याचं आणि दवाखाने म्हंटलं तर दवाखाना म्हटलं तर दवाखानाच आहे प्रायव्हेट म्हणलं तर थोडंसं म्हणजे सोय वगैरे राहते पण गवर्मेंटचा म्हटलं म्हणजे तेवढी सोय रहात नाही का म्हणते असे थोडेसे संडास बाथरूम वगैरे स्वच्छ रहात नाही तशीच स्वच्छता राहते कारण हे सोय दवाखान्याच होय कमी जास्त होतीच आहे पण आरोग्यसेवा वगैरे मिळते म्हणा असं काहीच नाही हे मिळते आम्हाला वगैरे एवढी